सांस्कृतिक कार्यक्रम सुरुवात पाडव्यापासून होते पाडवा आम्ही आमच्या सगळ्यांच्या दारात रांगोळी काढतो रांगोळी परत मधे ते आमच्या मजल्यात आठ फ्लॅट एत त्यामुळे मधे जी जागाए त्या मधल्या जागेत रांगोळी करतो दिवे लावतो सुंदर सजावट करतो छान छान प्रकारे सगळे आनंदाने मोज मस्ती करतात तसेच कोजागिरी कोजागिरीला आम्ही सुंदर थंडाई बनवतो नाश्ता काय कधी जेवण वगैरे असं मग आमचे डान्स ॲक्टिविटी हाऊझी खेळणं किंवा मग दुसरं काहीतरी मायमिंग वगेरे असं वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही खेळ खेळतो डान्स करतो गर नवरात्रीमध्ये गरबा खेळतो नऊ दिवस नाही खेळत पण जसं आम्हाला जमेल तसं आम्ही वेगवेगळ्या प्रकारे साड्या नेसू वेगवेगळ्या प्रकारे ड्रेस घालू असे छान नवरात्री साजरी करतो तसंच जसं आम्ही पाडवा साजरा करतो तसं आम्ही थर्टी फर्स्टही साजरा करतो नवीन वर्षाची एक तारीखसुद्धा आम्ही साजरी करतो आम्ही नाश्ता डान्स गाणी असं काही वेगवेगळे असे काय काय जेवढे आम्हाला प्रोग्राम करता येईल जास्तीत जास्त परत वर्षातून एकदा पूजा असते सत्यनारायणाच्या पूजेला वेगवेगळ्या डान्स ठेवतात डान मुलं छान छोट्या मुलापासून मोठ्यापर्यंत सगळे डान्स करतात लावणी नृत्य करतात आणि छान छान प्रोग्राम ठेवतात हळदीकुंकू जानेवारीतला आपला हळदीकुंकू तो हळदीकुंकू आम्ही साजरा करतो सगळ्या बायका छान प्रकारे म्हणजे त्याला ते प्रत्येकाची मत घेऊन प्रत्येकाला काय वेगळं करता येईल असं वेगवेगळ्या पद्धती सुंदर छान प्रकारे सण साजरे